गायकांच्या हातून कधी कधी सगळ्यात जास्त चुका होतात त्या म्हणजे त्यांचा उच्चार एखादं गाणं एखाद्या गायकाने ठराविक उच्चाराचं म्हटलं तर तसेच्या तसे उच्चार आणि जे योग्य आहेत म्हणजे मराठी भाषेतले उच्चार संस्कृतमधले उच्चार हे त्याचा त्याचा एक स्वतःचा असा ठाव घेऊन येत असतात तर गायकित तो आधी प सगळ्यात पहिले त्याला प्रामाणीकपणे न्याय देणं ही गायकाची पहिली प गाय गायकाचं खरं तर पहिलं कर्तव्य असतं त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे सहज जर काही चूक होत असेल तर त्या उच्चारांमध्ये गायकांकडून होताना दिसतात बऱ्याच दुसरं आणि प्रामुख्याने पा आढळणारं म्हणजे की जो पण ह्रिदम आहे ऑफबीट आहे ते पण बरेचदा गायक एखादी तान घेताना ती जरा लांबली आणि मग तो ठोका चुकला हे सुद्धा बरेचदा सामान्यपणे आढळून येतं आणि त्याचबरोबर ऑटोट्यून पण मला असं वाटतं की हा पण एक असा अशी गोष्ट आहे की ज्याला गायकांनी खास लक्ष दिलं पाहिजे आणि गायकांना अजून आत्ताचे जे नवनवीन गायक आहेत त्यांना शास्त्रीय बैठक तेवढी नसते त्यामुळे त्यांनी त्याचा सराव कट करणं रियाज करणं जेणेकरून त्यांचा एक क्लासिकल शास्त्रीय बा बेस तयार होईल पाया त्याचा चांगला जर झाला तर मग त्याच्यावरती त्यांना बरेचसे असे नवीन नवीन धुनचे गाणे सहजरित्या पेलता येतात आणि चांगले गाता येतात तर या प्रामुख्याने चार पाच अशा गोष्टी आहेत जिथे मला असं वाटतं की गायकाकडून हमखास चुका होतात धन्यवाद